हां बोला मॅम काय बोला काय पाहिजे तुम्हाला डेरीमधून

बरं तुम्हाला टायमिंग कितीचा पाहिजे म्हणजे कसा माझ्याकडे तर तुम्हाला किती टायमिंगचं लागेल दूध म्हणजे किती टाईमला पाहिजे दूध हो नऊला तर जमेल पण दही तूपसाठी थोडंसं तुम्हाला हे करावं लागेल दही तर मग तुम्हाला उशिरा लागते ना रात्री तर ठीक आहे तर जेव्हा मग माझ्याकडे कोणी येईल मुलगी वगैरे पोचवणारी तर तुम्हाला आणून देत जाईल घरी बरं ठीक आहे तुम्ही नऊ म्हटलं ना तर नऊ वाजता दहा वाजता तुम्ही थोडंसं उशिरा नाही जाऊ शकतं का बरं तुम्हाला मग संध्याकाळी दिले तर नाही चालेल दूध न मी काय म्हणत होते तुम्हाला संध्याकाळी दूध दिलं तर नाही चालणार का कारण की नऊ वाजता तर मी उघडत नसते डेअरी हं हं अच्छा ठीक आहे